हॅलो आवाज येतो आहे का मी बरी आहे तू कशी आहे का गं काय झालं काय खाल्लं होय कशाला खायचं त्रास होतो तर हो पण माहिती आहे ना चायनीजमुळे किती पोटदुखीचा त्रास असतो आहे त्यात काय काय घालतात ते आपल्याला माहिती आहे हो ना हो आणि तू आता तर हेल्दीच खा बाहेरचं काहीच खाऊ नको हो ना तेच की आपल्याला सगळ्यांना बोलण्याला सोपं वाट करत तर आपण काहीच नाही खाते मी कधीतरी पण कधीतरी खाणं आणि सारखं खाणं त्यात पण फरक आहे ना गं रोज एक कॉलेजला येताना फ्रूट आणते मम्मी तर मला जेवूनच जा बोलते आपण एक फ्रूट खाल्लं तर आपल्याला थोडी तरी एनर्जी मिळते ना तशी बाहेरचं खाऊन थोडं त्यात थोडं असतं थोडं थोडा वेळ आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं त्याच्या नंतर तर आपल्याला हां तेच की हो हो ना खाते आणि आपल्याला आता ते बाहेरचंच आवडायला लागलं आहे आता घरातलं तर काही आवडतंच नाही हो हो आणि काय जे हे आता खाऊ नकोस तसलं काय बाकी काय म्हणते अजून एवढा त्रास होतो ना हो हो हो हो तू कॉलेजला लवकर ये आपण सगळ्यांना सांगू हां हां चाल हां बाय